फुलझाडांची काळजी खूपच घ्यावी लागते करण खूप छोटे छोटे किडे असतात ना त्याच्यावरती जी कीड पडले म्हणतो आपण झाडावर ते दिसतच नाहीत खूप बारीक असतात अगदीच अगदीच लहान की खूप बारीक डोळे करून बघितले तरच दिसतं की बाप रे एवढी बारीक किडे आणि पान आणि पान ते लोक असं पोखरून खातात त्याच्यामुळे झाडं अशी मरायला आलेली असतात अशी कोमेजून जातात त्यासाठी खूप लक्ष द्यावं लागतो आपण कितीही खत घातलं किंवा कितीही पाणी मारलं लक्ष ठेवलं तरी पण ते कीड ही लागतेच त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते असं स्प्रेने त्याच्यात औषध पाण्यात औषध टाकून स्प्रे वगैरे असं करून करावं लागतं कारण खूप अशी छान बहरलेली असतात झाडं आणि अचानक कीड वगैरे लागते बरं चांगली फुलांची रोपं अशी टवटवीत होण्यासाठी वगैरे खत शेणखत गांडूळखत वगैरे असं घालावं लागतं तेव्हा कुठे अशी छान झाडं फुलतात बहरतात आणि मग कुठून तरी कीड पडली असं म्हणतात कीड पडली कीड पडली तर ते कशी काय कीड येते काय कळत नाही पण ती झाडांना खूप पोखरून टाकतात अक्षरशः कोमेजून जातात झाडं फुलांच्या पाकळ्या सुद्धा त्या अशा खाल्लेल्या असतात ना आणि मग हळूहळू हळू थोडे थोडे दिवसांनी ना फुलांची साईज पण खूप कशी कमी कमी कमी येत जाते छोटी छोटी होत जातात फुलं त्यासाठी काळजी खूप घ्यावी लागते म्हणजे सतत लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावरती ते फवारणी वगैरे करून स्प्रे करून त्यांना छान असं खत पाणी वगैरे घालून भरपूर ऊन असतं जसं मार्च महिन्यात वगैरे एप्रिल मे महिन्यात वगैरे तेव्हा सारखं सारखं त्याला पाणी घालणं आजूबाजूची मातीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे कारण खूप वरून ऊन तळपत असतं ते झाडांना पण तेवढं ते सोसत नाही ती अशी सुकत जातात कोमेजून जातात त्यासाठी रोज त्यांना पाणी घालणं खूप गरजेचं आहे जसं आपण आपल्या मुलांना सांभाळतो तसं त्या रोपांना सांभाळावा लागतं छान हात फिरून स्वतः हाताने माती बीती वर खाली करून छान जोपासले की छान फुलझाडं राहतात आणि पाणी तर ते टप्प्याटप्प्याने जसं जमेल तसं तर घालावंच लागतं पण विशेष काळजी ही उन्हाळ्यातच घ्यावी लागते बाकीचे मग चार महिने काय ती स्वतःचं स्वतः असतंच नैसर्गिकरित्या पावसाचं पण उन्हाळ्यात फार लक्ष देऊन काळजीने त्यांना सांभाळावं लागतं